माझ्या शाळेत माझा सर्वात जो आवडीचा विषय होता तो हिंदी होता आणि इंग्लिश होता आणि ते दोन्ही विषय मला या यामुळे आवडायचे कारण की त्याचे जे शिक्षक होते तर ते खूप सहज आणि खूप चांगल्या पद्धतीने कोणताही विषय असो किंवा कोणतीही पुस्तक पुस्तकामधली कोणतीही अडचण वगैरे असतो तो ते खूप चांगल्याने समजून सांगायचे आणि दोन्हीही स्त्रियाच होत्या म्हणजे त्यांच्याकडे कधी पण आपण गेलो तर ते व्यवस्थित प्रकारे म्हणजे बिना रागवता खूप प्रेमाने समजून सांगायचे त्यांनी कधीच म्हणजे रागवलं नाही कारण की काही काही शिक्षक असतात जे खूप कडक असतात पण त्या म्हणजे खूपच चांगल्या होत्या तर हिंदीत आणि इंग्लिशमध्ये मला नेहमी म्हणजे खूप म जास्त मार्क भेटायचे कारण की ते सर्वात जास्त मला सब्जेक् करायला आवडायचे कारण ते मला समजतही तितकेच होते म्हणून तर माझ्या शिक्षकांमुळेच मला ते विषय सर्वात जास्त तसं म्हटलं तर आवडतात